मी मिशोवरून एक साडी मागवली होती तर ते साडी बघायला गेली तर मी त्याची रिव्ह्यू वगैरे बघितली होती काही वाटत होतं आणि मागवली तर एकदम फाटलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी नंतर एकदा फ्लिपकार्डमधून एक स्टँड मागवलेला टेबल स्टँड तो पण तसेच रफली आला म्हणजे एकदम चेपलेला आणि मोडका असा आला तर मी वस्तू हे प्रोडक्ट तर असे रिव्यू चांगले आहेत म्हणजे प्रोडक्ट चांगले येणार असं काही नाही आहे त्यामुळे मागवताना जरा काळजीपूर्वक शक्यतो दुकानातील चांगल्या असतात असं मला वाटतं